अमरावती जिल्ह्यात लोकप्रिय असलेले सामान्य पारंपरिक पदार्थ कोणते सामान्य पारंपरिक पदार्थ कोणते तर तसे तर खूप सारे आहे पण त्यात मला आवडणारा पदार्थ म्हणजे आंबील आंबील हा पदार्थ फक्त तुम्हाला विदर्भात खायला मिळेल कारण की आणि तो पण तुम्हाला कधी तीनच स म्हणजे तीनच वेळेस खायला मिळतो जसं नवरात्रीमध्ये एक आठवीचा सण असतो त्यावेळेस आणि गौरी गणपतीचा त्यावेळेस म्हणजे आवर्जून महाराष्ट्र म्हणजे विदर्भात विदर्भात मु म्हणजेच अमरावतीत आंबील खायला मिळेल तुम्हाला आंबील म्हणजे आंबील आंबील खाण्यासाठी विदर्भात दोन पद्धतीने आंबील खाल्ली जाते पहिली म्हणजे एक तर एक आंबीलचं एक हे असते म्हणजे पदार्थ आहे त्यावर तुम्हाला गूळ गुळाचा पाक मिळतो किंवा एक गोड असं स्वीट म्हणून पूर्ण गोडगिर मिक्स करून अगोदरच तुम्हाला एक गोड असा पदार्थ तुमच्या ताटात दिला जातो तर तो एक प्र असे दोन प्रकार आहे तर आंबील बनवली कशी जाते जर विचार केला तर पारंपरिक पद्धतीचा विचार तर अगोदर हे ना ज्वारीला चांगलं धुवून वाऊ घालून मग तिला आहे ना ज्वारीवर दळून आणायचं थोळंसं जाडसर दळून घ्यायचं आणि मग तिला अग ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी तिला दह्यात थोडा वेळ म्हणजे एक दोन तास भिजू घालून मग तिला एक साधीशी तुपाची किंवा म्हणू शकतो आपण तेलाची पण दिले चालते पुरणी त्यात जिरं हिंग मिरी मिरी त्यानंतर तुम्हाला काजू टाकू शकता किशमिश टाकू शकता बदाम जे तुम्हाला वेगवेगळे म्हणजे काय म्हणू शकतो जे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं त्याला स्वाद देऊ शकेल अशा गोष्टी त्यात टाकायच्या आणि आणि त्याच्यात थोडं पाणी म्हणजे ते शिजल्यावर त्यात पाणी घालायचं पाणी घालायचं आणि त्याला एक उकळी येपंत्र ठेवायचं आणि मग त्यात आहे नं जे आपण जे सारण बनवला आहे म्हणजे एका भांड्यात आंबीलीचं ते सारण त्यात ओतायचं आणि जोपर्यंत ते मिक्स होत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग त्यात आहे नं गु म्हणजे त्यात गुळाचं गूळ गूळ ॲड करायचा गूळ टाकायचा आणि मग त्याला असं गोल गोल घोटायचं आणि जोपर्यंत ते शिजत नाही व्यवस्थित तोपर्यंत घट्ट शिजेपर्यंत ठेवायचं म्हणजे थोडंसं पातळ घट्ट शिजेपर्यंत त्याला एक व्यवस्थित गोडपणा येईपर्यंत ठेवायचा आणि ते आणि मग तेच दिलं जातं कधीकधी फक्त याला फक्त हे साधं पाणीच साध्या पाण्यामध्ये दुसऱ्या पद्धतीचा विचार केला तर त्या साध्या पाण्यामध्येच आपलं हे आंबीलीचं घातलं म्हणजे शिजवल्या जायचं आणि वरून मग त्या आंबीलीवर गुळाचं आणि तूप ची चरत सोडली जायची आमच्या इथं चरत चर सोडली जायची आणि ते खायला मिळतं तर मला तर ते वरून गुडगिड घ्यायला आवडत नाही तर आमच्या इथं मिक्स केलेलंच आवडतं तर हे एक फेमस पदार्थ आहे जर हे कुठं मिळेल तर विचार केला तर हे कुठंच मिळत नाही विदर्भात हे फक्त तीन सणांना मिळतं म्हणजे नवरात्रीत झालं त्यानंतर गौ गौरी गणपतीचा सण ज्यावेळेस गणपती बसतात त्यावेळेस म्हणजे महालक्ष्मी म्हणजे गौरी गणपतीचं सण म्हणजे महालक्ष्मीचं सण त्यावेळेस खूप जास्त पद्धतीनं आमच्या इथं बनवली जाते आणि एक आठवीचा सण त्या त्या टाईमला बनवली जाते आंबील नावाचा प्रकार आणि जर तुम्हाला कुठं बाहेर कुठं खायचं आहे तर तो मिळणार नाही तर तुम्हाला याच दिवसात येऊन इथेच घरगुती पारंपरिक पद्धतीनेच खावं लागेल तेव्हाच तुम्हाला हा गोष्ट मिळू शकेल वेगळ्या पद्धतीनं तुम्ही घरी बनवून खाऊ शकता पण त्या दिवसाची चव त्या दिवशीच येते अशा पद्धतीनं आमच्या इकडलं मान्यता आहे